हॅलो मॉडर्न कार्स हां नमस्कार आम्हाला चौदा तारखेसाठी एक गाडी हवी आहे आम्ही सहाजणं आहोत आणि दिवसभरासाठीच हवी आहे रात्री नको आहे इथे जवळच गिरीवन म्हणून जागा आहे पुण्याच्या तर तिथे जाऊन आम्हाला रात्रीपर्यंत परत यायचं आहे तर सहा लोकांसाठी तवेरा मिळू शकेल तुमच्याकडे आहे

हां मग ठीक आहे हां तर तसं आम्हाला सहाजणांना जाण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता गाडी आम्हाला हवी आहे आणि आम म्हणजे घरापासनंच पिकअप आणि घरापर्यंत पिक सोडायला येतील असंच गाडीची सोय असेल ना

कोण ड्रायव्हर हो हो ड्रायव्हर पण हवा आहे आम्हाला पण ड्रायव्हर आणि सहाजणं तवेरामध्ये आरामशीर बसू शकतील ना प्रवास तसा दीड दोन तासाचाच आहे तरीसुद्धा हां ठीक आहे हो हो तर नाही ड्रायव्हर आम्हाला हवाच आहे आणि तुमची ड्रायव्हरची काय सोय असते म्हणजे रस्त्यामध्ये त्याला काय चहा नाश्ता हे द्यावं लागतं का त्याचा तो घेतो

हां ठीक आहे आणि दिवसभर तो तिथेच थांबेल त्यामुळे तिथलं जेवण वगैरे त्यांना द्यायचं असतं आम्ही नाही ना हां हां ठीक आहे चालेल हो हो हो नाही मी तुमच्या ऑफिसमध्ये येईन आणि प्रत्यक्षच पैसे देईन हो हो हो उद्या उद्या सकाळी येईन अकरा वाजता ऑफिस उघडतं का अकरापर्यंत हां मग ठीकच आहे हो हो हो चालेल चालेल हो धन्यवाद